महाराष्ट्रीयन सणापैकी दीपावली हा एक मुख्य सण आहे ह्या सणांची मालिका आहे वसु बारासापासून सुरू होते वसुबारस म्हणजे गाय आणि वासरूप यांची पूजा करून आप दिवाळीची सुरवात होते त्याच्यानंतर वसुबारसनंतर धनोत्रयोदशी धनोत्रयोदशीमध्ये हा धन धनवंतरी देवतेची पूजा करून त्याचे धणे आणि खडीसाखर ह्या प्रसादाने त्याची प पूजा करतो आपण आणि तसेच त्याच्यानंतर व नरक चतुर्दशी नरक चतुर्थशीच्या दिवशी पहाटे उठून स्नान आ आणि अभ्यंग स्नानाने सुरुवात होते व अभ्यंग स्नानानंतर देवद देवपूजा वगैरे झाल्यानंतर फराळ सकाळचा आणि ह्या दिवसामध्ये थंडीचे दिवस असल्यामुळे हे अगदी सहज पचन होतात असे गोड पदार्थची खाण्याची परंपरा आहे तसेच या दिवाळीमध्ये घरातील सगळे कुटुंब एकत्र आलेली जमलेली असते मुलांना फटाके वगेरे हिवा उडवण्याची पहिली परंपरा होती पण आताच्या व प्रदूषणामुळे ह्या गोष्टी कमी झालेल्या आहेत त्याच्यामुळे याला मग एवढं महत्त्व देणं आ आता स काही कारण नाही त्याच्यानंतर गुढीपाडवा सॉरी त्यानंतर बलिप्रतिपदा बलिप्रतिपदेच्यानंतर भाऊबीज असे सण आहे भाऊबीज म्हजे ह्या बहीण भावाचा मुख्य सण आहे आणि या या भावी सणानंतर दीपावळीची सांगता होते